हां बोला ना हा बरं बरं

किती पॅसेंजर आहे सर हां बरं बरं इथून न्यान वचमतून नांदेडला एका पॅसेंजरला शंभर रुपये तसं प हे पडते तसे पाच याचे पॅसेंजरचे पाचशे रुपये होतात बघा हां त्याच्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे का

हां मग त्यांचे बी पैसे वाढतात ज्याची आणखी वीस वीस रुपये म्हणजे समजा वाढतात एका एका पॅसेंजरचे

नाही सर येऊच्या कमी होत नाहीत

हो पण तुम्ही कुठे बी फिरा सर त्याचे वाढत राहणार पैसे तुम्ही किती बी फिरला तर हां हो तुम्ही जिथे गेले तिथे तुमचे पॅसेंजर जेवढी आहेत त्याच्या पैसे वाढत राहणार हो ना सर माहीत आहे ते नांदेडमध्ये खूप स्टोर आहेत तिथे तुम्हाला नेऊ शकतो

कधी यायले सर तुम्ही बरं बरं तुमचं हो तुमचं लोकेशन पाठवा मला मी येतो तुम्हाला घ्यायला हो सर करू ना काही कमी करू दा तुमचे पॅसेंजर च्या हिशोबानं करू आपण कमी

हो सर कॉल करा मला लोकेशन पाठवा

किती वेळ वाजता येतं टाईम हा बरं बरं तुमचे पॅसेंजर वगैरे तयार राहूद्या मी निघालं की तुम्हाला कॉल करतो हो हा पहिले वसमतून कुठे जायचं वसमतून कुठे जायचे तुम्हाला हा मग नांदेडमधून डबल पुढं आहे हां काळेशीच्या नंतर हो आपण जाऊ दोन तीन ठिकाणी शॉपिंगचे चांगले मॉल आहेत तिथे जाऊ आपण हो हा येणं जाणं होते सव्वाशे किलोमीटर होयच हा सव्वाशे किलोमीटरच्या हिशोबानं पैसे समजा आपण घेऊ